मी परभणी येथे राहत असल्यामुळे इथे एक स्टेडियम आहे आणि त्या स्टेडियममध्ये भरपूर सुविधा उपलब्ध बैठकीसाठी अगदीच मुबलक प्रमाणामध्ये जागा आहे म्हणजे वीस हजार लोक तिथे बसू शकतात इतकं मोठं स्टेडियम आहे परभणीचं तिथे व्यवस्थित पिचसाठी क्रिकेट क्रिकेट ग्राउंड जास्तीत जास्त तिथे क्रिकेट खेळला जातो बरेच अजूनही स्पोर्ट्स आहेत ते तिथे खेळले जातात पण विशेषतः क्रिकेट खेळला जातो क्रिकेट पिचेस अगदीच मस्त बनवलेले असतात क्रिकेटला क्रिकेटपेक्षा जी काळजी आवश्यक आहे ती तिथं घेतली जाते स्टेडियममध्ये क्रीडा खेळणाऱ्यांसाठी खेळाडूंसाठी बऱ्याच प्रकारच्या सुविधा रूम्स राहायला स्टेडियमच्या तिथेही उपलब्ध आहेत तिथे खेळाडूंसाठी एक विशेष कक्ष नेमलेलं आहे खेळा खेळाडू खेळाडूंसाठी स्टेडियमकडून सगळे पेय उपलब्ध असतात खेळताना खेळाडूंना प्रत्येक गोष्टीची ज्या ज्या गोष्टींची त्यांना कमी नाही पडणार ती ती गोष्ट प्रत्येक त्या ठिकाणी ड्रेसिंग रूमची व्यवस्था आहे त्या ठिकाणी खेळाडूंसाठी साहित्य आहेत उदाहरणार्थ बॅट असेल बॉल असेल स्टम्प्स असतील असे अनेक साहित्यही स्टेडियममध्ये उपलब्ध आहेत आणि भरपूर साऱ्या पाण्याच्या असतील निसर्ग असेल अशा भरपूर सुविधा इथे उपलब्ध आहेत